मी सर्वात जास्त एन्टरटेन्मेंटसाठी टी वी बघते टी वीमध्ये माझे फेवरेट रियाल्टी शोज राहतात धारावाहिक त्यामध्ये मला सर्वात जास्त भाग्यलक्ष्मी कुमकुम भाग्य कुंडली भाग्य आणखी पंड्या स्टोअर हे खूप जास्त आवडते बघायला त्यामुळे माझं ते एन्टरटेन्मेंट होते आणखी त्या एवझी त्या ऐवजी मी यूट्यूब बघते यूट्यूबमध्ये नवीन नवीन डिशेस बघते की कोणत्या वस्तुने काय बनते ते बघते यूट्यू टिकटॉकमधले रील्स बघते इन्स्टाग्राममधले रील्स बघते आणखी त्यामुळे माझं एन्टरटेन्मेंट होते आणखी सर्वात जास्त तर मी टी वीमधले रियाल्टी शोज बघते त्यामध्ये बिगबॉसही आहे पण मला माझं एन्टरटेन्मेंट तर धारावाहिकमध्ये होते आणखी ते धारावाहिक मला बघायला खूप आवडते आणखी तेच माझं एन्टरटेन्मेंट आहे